हॅलो हां मी रीता बोलते आहे हां माझा कसं छोटासा बिझनेस आहे कपड्याचा हां तर त्यासाठी मला लोन हवं होतं हां मला क कमीत कमी दोन लाखापर्यंत लोन पाहिजे होतं हां काय परर्सेंटनी मिळणार तिथे लोन अच्छा अच्छा नाही मला तसं कपड्याचे म्हणजे माझा बिझनेस आहे ना त्यासाठीच लोन हवं आहे तर काय आहे किती पर्सेंट आहे याची आयडियासुद्धा हवी होती मला आणि काही कमी होईल का हे पण प म्हणजे माहिती करायचं होतं अच्छा अच्छा दहा पर्सेंट खूप जास्त होते तर थोडं कमी होईल का नाही कसं आमचा बिझनेस असल्यामुळे आ आम्हाला पुन्हा पुन्हा काम पडणारच आहे लोन घ्यायचं तर तुम्ही जर थोडंसं कोऑपरेट केलं तर अच्छा अच्छा थोडं काहीतरी होत असेल तर अच्छा जर समजा माझं सगळे घरच्यानी जर हो म्हटलं तर किती पडेल म्हणजे की कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील अच्छा अच्छा म्हणजे व्याज आणि ते पैसे द्यावं लागणार अच्छा अच्छा अच्छा अच्छा म्हणजे आता आपण किती वर्षात ते परतफेड करू शकतो हं हं अच्छा आपण जर आपले पैसे वाढवले तर मग कमी याच्यात पडेल का म्हणजे कमी वर्षात होऊन जाईल परतफेड अच्छा अच्छा म्हणजे कमी वर्षासाठी आपण लोन नाही घेऊ शकत का अच्छा ठीक आहे मग मला तसं मी कळते तुम्हाला मग तुम्हाला येऊन भेटते मी डायरेक्टली